लेखनाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपल्याला कधी बोलायचं आहे कधीच्या वेळेसंदर्भात बोलायचं आहे ह्यावरती व्याकरण काम करतं जसं की मला उद्या जायचं आहे तर मी आज काय म्हणेल की मला जायचं आहे उद्या काम आहे बरोबर आता आपण हे जर आत्ता जायचं असेल तर आपण शब्दाचा उपयोग वेगळा वेगळा करतो आणि त्या त्या वेळेनुसार त्या त्या शब्दाचा उपयोग करून त्या त्या वेळेचा उपयोग करून त्याची बांधणी करता केली जाते आणि राहिला प्रश्न मेळ घालण्याचा तर एका वेळेनंतर तुम्हाला बोलून सवय झाल्यानंतर तुम्हाला शब्दांची चेतना आल्यानंतर तुमचा तो जो बोलण्याचा मेळ घालण्याचा प्रश्न आहे तो नाहीसा होतो मग सर्जनशील लेखनाचा अभ्यासक्रम म्हणाल तर फक्त मराठी लिहिण्यात शिकलो सुरवातीला मग हिंदी इंग्लिश या भाषांकडे वळलो अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सर्जनशील लेखनाचा अभ्यासक्रम करण्यासाठी उपयोगी पडू शकतात